माझं नाव केतन अतुल संघारे आहे माझं अभिनयस्पद कामगारीय आहे हे की मी क्रिकेट खेळायचो क्रिकेट मी माझ्या शाळंसाठी खेळायचो क्रिकेट ही माझी आवडती हॉबी आहे मी माझ्या शाळंसाठी क्रिकेट खेळायचो मी वयाच्या माझ्या चौदाव्या वर्षापासून क्रिकेट चालू केलं होतं माझ्या शाळेसाठी तर मी तवा तिथून सुरुवात केली होती माझ्या शाळेतून माझ्या शाळेचं नाव गुरू नानक मी गुरू नानक तू गुरू नानकमधून माझं क्रिकेट खेळणं चालू केलं होतं तर गुरू नानकमधून मी माझ्या वयाच्या चौदाव्या वर्षी क्रिकेट चालू केलं होतं तर मी तेव्हा खेळलो खेळणं चालू केलं होतं पहिली माझी माझी पहिली कॉम्पिटिशन क्रिकेटची होती ती वी टी सी ग्राउंडवर वी टी सी ग्राउंडवर मी माझी पहिली कॉम्पिटिशन सादर केली होती पहिल्या कॉम्पिटिशनमध्ये मी पड अर्धा शतक मारलेला तर अर्ध्या शतकवर प अर्ध्या शतकवर मी आउट झालतो पण ती माझी पहिली मॅच होती तर मी माझ्या पहिल्या मॅचचं चांगलं अनुभव दिला आणि मी तिथून सिलेक्ट झालो तर मी माझ्या तर मी माझ्या शाळेला तिथून रिप्रेझेंट करत आलो तर माझ्या शाळेला मी तिथून रिप्रेझेंट केलं आणि ती ती टूर्नामेंट आम्ही जीतली तर आणि माझं नाव तिथं खूप गाजलं आणि मी तिथून मला सगळे जण ओळखायला लागले मग तिथून आमची पुढं निवड निवड झाली पंजाब येथील खेळण्यासाठी तं माझं कार्यचमदे एक काम होतं की म म की मी माझ्या वयाच्या सोळाव्या वर्षी माझ्या शाळेच्या माझ्या शाळाजवळून मी पंजाबला क्रिकेट खेळायला गेलो होतो महा स्टेट स्टेट स्टेट लेवल यासाठी तर स्टेट लेवलसाठी मी सिलेक्ट झालो होतो स्टेट लेवलला मी माझ्या टीमला

तर माझं माझे पहिली मॅच ही माझ्या दुसरी विरुद्ध विरोधी संघासोबत लागली होती तर आम्ही प आमची पहिली मॅच खूप सोपी प्रकारे जीतलो तर मग तसे करताकरता तिथं पाच राऊंड होते तं पाचपैकी पाचवा राऊंड फायनल हा होता तर फायनलला आम्ही पोहचलो तर तवा अटीतटीचा सामना झाला होता तर मी तवा माझ्या टीमसाठी खूप काय केलं होतं आणि माझी मी बाझी लावून दिलती आणि मी माझ्या टीमसाठी तवा शंभर रन बनवलेले तर माझा पूर्ण मी शतक मारलेलं तवा आणि हां माझा तवा सगळ्यात अभिनयस्पद कार्य होतं माझ्या जीवनातलं मी माझ्या शाळेला स्टेट लेवल यती जीतवलं होतं आणि ही माझी अभिनयस्पद क कार्य होतं मी माझ्या गुरू नानक स्कूलला त्या पंजाब येथे जिथं मी माझ्या गुरू नानक स्कूलला पंजाब येथे जीतवलं होतं माझ्या टीमला मी जीतवलं होतं आणि हे माझं अभिनयस्पद कार्य आहे मी याच्याबद्दल बोलू इच्छित आहो धन्यवाद